भारतामध्ये अधिक धार्मिक स्थळं आहेत वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक स्थळं आहेत त्यामध्ये पं महाराष्ट्रातील पंढरपूर मधील विठोबाची मूर्ती आहे त्यानंतर तुळजापूरमधील तुळजाभवानीचं मंदिर आहे त्यानंतर कोल्हापूरमधील महालक्ष्मीचं मंदिर आहे अशा खूप धार्मिक स्थळं आहेत महाराष्ट्रात त्यामध्ये पंढरपूर पंढरपूर हे खूप मोठं धार्मिक शे क्षेत्र आहे तिथे दरवर्षी आषाढी कार्तिकीला वारी निघते ती वारी आळंदीपासून निघते ज्ञानेश्वर मा माऊलींच्या मंदिरापासून निघते ती पंढरपूरला येऊन थांबते त्या वारीमध्ये खूप प्रकारचे वारकरी असतात बाया असतात बाया ज्या वा वारकरी बाया असतात त्या डोक्यावर तुळशीचे तुळशीची कुंडी घेऊन वारकरी संप्रदायासोबत पायी चालत पंढरपूरला जातात वारकरी टाळ मृदुंग वाजवत पं पंढरपूरला जातात हातात झेंडे घेऊन झेंडे फडकवत पंढरपूरला जातात त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखीसुद्धा निघते म घोडे हत्ती अशा सगळ्या ह्याच्यासोबत ती वारी आनंदात आणि हर्षात निघते आणि ती वारी पावसाळ्यात निघते आणि खूप आनंदी आनंदी असा हा उत्सव असतो